सत्यजीत बोलत आहे का हां सत्यजीत मी बोलते आहे सुषमा बोलते आहे तुम्ही विजिटेबल हां तुमच्याकडे भाजीपाला असतो ना हां तर बरं त्या संदर्भात मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी अच्छा मला भाजी हवी होती तर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या भाज्या आहेत अच्छा ती चवळी कशी किलो दिली आणि भिंडी वांगे अच्छा हे सर्व भाजी फ्रेश आहे ना अच्छा अच्छा अच्छा छान छान बरं मला चवळी दोन किलो माझ्यासाठी काढाल भेंडी एक किलो काढाल वांगे दीड किलो काढाल आणि मिरची आहे का आपल्याकडे अच्छा मिरची माझ्यासाठी अर्धा किलो हां अच्छा हां मी माझा ॲड्रेस पाठवते माझा ॲड्रेस आहे चारशे चार प्लॉट नंबर रामेश्वरी हं भगवाननगर यवतमाळ ठीक आहे हां तर मला तुम्ही माझ्या या ॲड्रेसवरती पाठवाल ठीक आहे अच्छा बरं त्याच्यामध्ये थोडं एक हे ॲड पण करायचं आहे आलू आहेत का आपल्याकडे हां तर त्याच्यामध्ये दोन किलो आलू ॲड कराल त्याच्यात हां हां झालं बस एवढंच हवं आहे मला ठीक आहे हां ओके हां हां सायंकाळपर्यंत तुम्ही मला पाठवलंत तरी चालेल ठीक आहे हां थॅंक्यू थॅंक्यू धन्यवाद